आम्ही शहरात असल्यामुळे आमच्याइकडे लाईट हे चोवीस तासही आहे असं म्हणण्यास हरकत नाही पण कधीकधी काही तांत्रिक अडचणींमुळे वीज खंडित होते लाईट चालली जाते तर उन्हाळा जर ऋतूची गोष्ट केली तर जर उन्हाळ्यात लाईन गेली तर खूप गर्मीने आपण खूप परेशान होऊन जातो आणि चिडचिडसुद्धा होते आता ठ हिवाळ्यात जर आपण लाईट गेली हिवाळ्यात तर बाहेर थंडी असल्यामुळे आपण बाहेरही जाऊ शकत नाही आणि हीटर वगैरे बंद होऊन जातात त्यामुळे तो एक खूप मोठा प्रश्न पडतो कधीकधी आणि पावसाळ्यात म्हटलं तर बाहेर वीज वगैरे चालू असते खूप पाऊस चालू असतो जर तेव्हा लाईन गेली तर मग तर प्रश्नच पडतो आम्हाला बाकीचे सगळीकडेच पाऊस असल्यामुळे बाहेर कुठे जाता येत नाही घरातच बसावं लागते आणि डास वगैरे यांचा पण प्रमाण खूप वाढलेलं असतो त्या दिवसांत म्हणून अशा काही तांत्रिक अडचणींमुळे आप आमच्या जीवनावर असा त्याचा प्रभाव होतो